जसे की माझे काका आहेत त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातून वकिलाची डिग्री घेतली आहे आणि तेही एक चांगलं पद आहे आपल्या जीवनाचा खूप मोठा पद आहे त्यांनी खूप मेहनत केली आहे त्या पदासाठी आणि वकील होणं खूप सोपं नसतं आणि त्यांच्यामुळे मला खूप प्रोत्साहन भेटलं आहे आणि त्यांनी ज्या महाविद्यालयात गेले ते त्या महाविद्यालयात मीही जाते अन ते विद्य महाविद्यालय एवढं मोठं आहे एवढं त्याच्यामध्ये सुविधा आहेत आणि सवलती आहेत त्यामुळं मी त्यांच्या तिथं ज्यांनी माझ्या काकांनी पाऊल ठेवलं आहे त्या पाऊलावरती चालून आता मी माझं भविष्य बनवते आहे